माझ्या रोजच्या वापरातल्या वस्तूला मी जसे की पाणी बॉटल असेल तर पाणी प्यायल्यानंतर न फेकून देता तिला उपयोगात आणतो अतिरिक्त कचरा निर्माण करत नाही किंवा कागद वगैरे फाडला असेल तर त्याला मी उपयोगात आणून त्याचा कचरा न करता वापरतो किंवा जे काही टाकाऊ वस्तू आहेत त्या फेकून दिल्यानंतर त्याची पर्यावरणामध्ये अनेक प्रकाराचे दुष्परिणाम हे त्या पर्यावरणामध्ये होतात